हां मी हा पूजारी मुग्धा परचुरेंचाच नंबर आहे ना मी सौ देवश्री केदार साने बोलते आहे मला जरा तुमच्या दगडूशेठचे तुम्ही पुजारी आहात मुख्य तर मला जरा माहिती हवी होती मला पूजा सांगायची आहे तिथे गणेश चतुर्थीच्या दिवशी कारण म्हणजे नवस बोलले होते आणि तो पूर्ण झाला म्हणून मला आता पूजा करायची आहे तिथे येऊन स्वतःला हां स्वतःला येऊन करायची आहे तर मला पहाटेचं वगैरे टाईम स्लॉट मिळेल का हां हो कारण तुमच्या इथे मला मी खरं तर नाशिकची आहे त्याच्यामुळे मला काही माहिती नाही आहे की कितपत गर्दी वगैरे असते पण मी ऐकून आहे की गर्दी असते खूप त्याच्यामुळे मला पहाटेचे चालतील अरे बाप रे बरं बरं मग मला सकाळी तुम्ही आत्ता म्हणता आहे पहाटे स सगळ्यात पहिला टाईम स्लॉट काकड आरती तो चालेल तर मला त्याच्यासाठी पूजेचं साहित् हां पूजेचं साहित्य काय काय आणायला लागेल

फुलं पानं पत्री सगळं मिळेल का मला तिथेच बरं बरं बरं आणि त्य तिकडे नैवेद्य जो दाखवायचा असतो तो घरीच केलेला असला पाहिजे का बरं बरं बरं बरं मग तिथे बाहेर म्हणजे तशी दुकानं वगैरे भरपूर आहेत का उपलब्ध ओके ओके आणि मला विचारायचं होतं की तिथे राहण्यासाठीची पण एक पाच सात लोकांना राहण्यासाठीची पण सोय होऊ शकते का मंदिराजवळ

बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुम्ही हे माहिती दिल्या माहिती तर खूपच छान दिलीत आणि हे दगडूशेठ चं महत्त्व पण जरा तुम्ही काही सांगू शकता का बरं बरं बरं हो हो हो हो हो चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे थँक्यू हां